माझ्या घरामध्ये तीन मुलांचा परिवार आहे तीन मुलं सहा नातू आहेत माझ्याकडे प्रत्येक नातू आता थोडे फार मोठे झालेले आहेत शिक्षणासाठी बाहेर पडलेत काही नातू लहान आहेत तो वेश शाळेमध्ये शिक्षणासाठी गेलेला आहे शिक शिकायला गेलेला आहे अजून काही गल्लीतले लेकर नातवंडं माझ्या पाशी येतात खेळतात त्याप्रमाणे मला बोलतात आजी आजी करतात खायला प्यायला घालायचं त्यांना म्हणायचं असं कर संस्कार द्यायचा त्यांना सांगायचं बाबा असं वागू नको तसं वागू नको खोटं बोलू नको चांगलं वाग शाळेेत जा अभ्यास कर वेळेवर खा वेळेवर चांगलं प्रामाणिकपणे राहा वळण चांगलं शिकवायचं सगळ्या लेकरांला बुद्धी चांगली देण्या्साठी आपण संस्कार चांगले घडवायचे लेकरांवर आपल्याला नातवंडावरच नाही शेजार पाजाराचे लेकर म्हणजे पण आपले नातवंडच असतात त्यांच्यासाठी पण त्यांना शिकवावं लागतं चांगलं वळण लावावं लागतं त्याच्यामुळं त्यांना वळण चांगलं लागतं माझ्या स्वामी समर्था पाशी सगळे लहान लहान लेकरं येतात त्यांना मी वळण लावलेले आणि ते पण आजी आजी करतात आमचे नातवंडं माझ्याशिवय राहात नाहीत इकड इकडं डोळ्या पार गेले कि थोड्यावे त लगी आजी म्हणून आरडतात त्यांना खायला प्यायला वेळेवर बसणे अभ्यासाला वेळेस संस्कार चांगले घडवणे ज्यांचे आहे काय नकोय पाहिजे ती व्यवस्था करणे खायला प्यायला काय पाहिजे आजार पणं आहे दुखण आहे भाणं आहे त्यांना काय लागणार जी आहेत पाहिजे गरजा आहेत ती त्यांच्यासाठी गरजा कराव्या लागतात आणि आपल्याच नानातवंडांना नाही सगळ्या जगातले लेकरं म्हणजे आपले नातवंड आहे त्यासाठी ह्या या उद्देशाने आपण सगळ्या लेकरांशी चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे त्यांना ज्ञान दिलं पाहिजे त्यांच्या संस्कार घडवले पाहिजे संस्कार म्हणजेच संस्कृती आहे संस्कृती म्हणजेच उन्नती आहे उन्नतीच म्हणजे त्यांच्या पुढं जाण्याचा मार्ग चांगला आहे याच्यासाठी हे सर्वांना एवढीच विनंती सर्वाना आहे की लहान लेकरांनी चांगले संस्कार घडावेत